मला आठवणीत राहणावऱ्याला फाईव्ह डेट म्हणजे एक सव्वीस जानेवारी आहे प्रजासत्ताक दिन असतो त्यादिवशी दुसरे पंधरा आगष्ट त्यावेळेस तो स्वातंत्र्यदिन आहे आणि त्याच्यानंतर आहे एक मे म्हणजे महाराष्ट्र दिन महाराष्ट्र वेगळा झाला तसं तो कामगार दिन म्हणून वापरला जातो आणि त्याच्यासोबत एक माझी जन्म तारीख सुद्धा आहे नऊ दहा आणि त्याच्यासोबत जन्मासोबत माझ्या लग्नाची पण ती तारीख जी आहे अशा ह्या पाच तारखा मला सदैव नेहमी आठवणीत राहणावऱ्याला तारखा आहेत